सर्वप्रथम म्हणजे दसरा आपला हिंदू धर्मातील एक मोठा सण आहे नऊ दिवस नवरात्र सण साजरा झाला देवीचा उत्झंव उत्सव साजरा करून दहाव दिश दसरा आपला सग करतो त्या दिवशी घट आपण उठवतो देवी घट बसली असते उठून आपले म तो आमचं तर तिथं आपण देवीसमोर शेती तयार करतो शेतीत पिकं तयार केली असते ती शेती आपण काप त्यावेळी कापते तो आणि तो मग आपण तिथं घरी आणून आपली जसजसे आपले जे अवजार आहे त्या शेतीची कोयता असेल नांगर असेल उदला असेल फावडा असेल त्याचं पूजन होतं त्याचं पूजन केल्यानंतर मग रात्री पुन्हा दहाव्या दिवशी आमच्याकडं एक कोकणामध्ये एक पारंपरिक त्यांचा एक वारसाचं केलतं ह्या सणाचा दहाव्या दिवशी आम्ही लंकादहन करतो मजे रावणाचा पुतळा तयार करून तो दहन करतो तो हा झाला दसऱ्याचा सण आता दुसरा व सण तो आपला होळीचा होळीचा आता आमची होळी म्हणजे आमच्या ग्रामीण भयेत त्याला आमी शिमगा बोलतो शिमगा सण साजरा करताना आम्ही नऊ दिवस तोच सेम नऊ न् नऊ दिवस ते लहान आपलं एक रानामध्ये एक झाड असतं सावरीचं काटेरी झाड असतं ते तोडून आम्ही नऊ दिवस तर तो त्याच त्याचंच दहन करतो आणि दहाव दिशी तर तो होळीच सण साजा होते ती होळी आम्ही दहन करतो होळी दहन करताना गेली के त्याच्या अगोदर त्या नऊ दिवसात आम्ही आट्यापाट्या असे खेळ खेळतो आम्ही तिकडे होळ्या आमचा होळीचा मान मोठा मैदान असते तर जिथं होळी आम्ही पेटवतो लावतो होळी दहन करतो तिथं तो मोठा ग्राउंड असतो त्या ग्राउंडवर आम्ही नऊ दिवस कार्यक्रम क खेळतो आम्ही संध्याकाळचे रात्रीचे नऊ दहा ते महिला मंडळ असतात तरुण वर्ग असतो तर अशा आट्यापाट्या ब महिला बांधवचे खेळ चालू असतात असे हुतूतू असं खोखो असे खेळ चालू असतात नऊ दिवस आणि असं पद्दीत आमचं दुसऱ्या दिवशी मग धुळीवंदन धुळीवंदनच्या दिवशी मग असं एकमेकाला रंग लावून नुसतं आम्ही एकदम सण आनंदाने साजरा करतो आणि दुसरा तिसरा तिसरा सण आमचा मोठा म्हणजे तो आमची गा गाव गावाची जत्रा आमच्या ज्या ग्मरादेवता आहेत ज्या जागरूक देवी आमच्या गावातले आहेत त्यांचा आमचा दर वर्षी एक एक मेळावा असतो तो मेळाव भरतो आम्ही आणि तो मेळवा आमच्या अशा त्या ग्रामदेवता एकदम जागृत आणि त्या कडक आहेत जे आपण आपल्या आयुष्यात ज्या काय इडापीडा ज्या आपल्या असतील जेवढ्या काही ह्या असतील तर आपण तर दात देवीच्या समोर आपण गा गाऱ्हाणे घालतो नवस बोलतो आणि तो नवस फेडताना आपल्या मानवाच्या पाठीत असा लोखंडी हूक लावून त्या हुकाला त्या माणसाला टांगून असे आम्ही फेरे घेतो तो फेरे तो हुक तर लोखंडी हुक तो टोचताना आपलं ज ज जशी आपलं सुईचा कळ लागते तर त्या भ आईचा एवढा वळ वळदान असतो की थोडाही कळ पण लागत नाही आणि आणि रक्त पण येत नाही आणि तो गल काढल्यानंतर जागा पण दिसत नाही काय माहीत टोचलं तर एवढं आमचं ते शाश्वत आहे तेव्हा मी तो मोठा सण आम्ही साजरा करतो